आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याची महत्त्वाची ग गरज आहे ज्याप्रमाणे आपलं घरगुती दैनंदिन आपल्याला पाणी लागत असतो त्यातमध्ये पिण्यासाठी आपल्याला पाणी लागते अन्न भिजवण्यासाठी आंघोळीसाठी आणि धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी माशापालनसाठी अशा मोठे प्रकारेने जास्तीत जास्त आपल्याला शेती आणि पशुपालनसाठी पाण्याची गरज लागतच असते त्यामध्ये जनावरांसाठी आणि फळबागड बागवानीमध्ये तसेंच मोठ्या प्रमाणात बघितलं गेलं तर उद्योगिक वस्तीमध्ये आणि मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये त्यामध्ये पाण्याची गरज भरपूर असते जसं आपण औद्योगिक कंपनी म्हटलं तर जसं कोळशामध्ये कोळशामध्ये पाण्याची गरज फार लागते लागत असते आणि फॅक्टरीमध्ये तिथे उत्पादन युनिट चालतो उत्पादन होतो तिथे त्यामध्ये थंडीकरण आणि स्वच्छता उत्पादन प्रक्रियेत पण राहते हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जिथे पाण्याची सोय असणे गरजेचे आहेने जिथे मोठ्या प्रमाणात पाणी लागतं तिथे स्वयंपाकघराला स्वच्छता आणि ग्राहक आणि तिथे ग्राहकांसाठी लागतं तसंच कनस्ट्रक्शनच्या कामामध्ये जिथे ब बांधकामामध्ये घराच्या बांधकामामध्ये आपण पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतो जिथे प्लास्तर झालं प्लास्तर झाला घराचे बांधकाम आणि स्वच्छता करण्यासाठी तिथे आपण बघतो आपण जेव्हा घराचं बांधकाम करतो तिथं आपण विहीर आणि बोरवेल पण आपण तिथे आपण घराच्या बांधकामासाठी आपण खोदकाम करतो आणि रेल्वे वाहतूकामध्ये जिथे रेल्वेमध्ये सतत आपण बघतो की रेल्वेच्या गाड्यामधे आणि बोगद्यामध्ये पाणी रेल्वेच्या ह्याच्यामध्ये पाणी राहते आपल्याला तिथे आणि हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये पण पाण्याची खूप व्यवस्था असते तसं पर्यावरणाच्या ह्याच्यामध्ये जसं गार्डन बगीचा म्हटलं किंवा नदी नाल्यामध्ये आपण बघतो नहरे बनवतात तिथे तिथून पण आपलं शेतीसाठी आपल्याला पाणीपुरवठा केला जातो त्याचप्रकारे पाणी हे अस्तित्वासाठी जास्त वापरल्या जातो अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत काही पाण्याच्या महत्त्वपूर्ण वापर होतो पाण्याचा दररोज लागणारा आणि महत्त्वाच्या स्त्रोत म्हणून पाणी तापवून आपण वापरतो त्यासाठी